मराठी बोलताना मला फार सारे अरचणी येतात जसे की मला मराठी अंक जे असतात ते बरोबर लक्षात रहात नाही तर मला मराठी अंक बोलायला त्रास होतो मराठी वाक्य कोणते कोणते मोठे असतात तर तिथंपण मला मराठी बोलायला त्रास होतो आणि मराठी काहीपण वाचायला मला त्रास होतो की कारण मी इंग्लिश मिडियमपासून शिकलेली आहे तर मला मराठी बोलायला भरपूर त्रास होतो कधीकधी मला मराठी बोलताना पण अडचण जाते आणि कधीकधी मला मा मराठी लिहिताना पण काही काही शब्दात मराठी जमत नाही तर मराठी बोलताना मराठी लिहिताना मला अडचण जातो